हॅलो मी पूजा देसाई बोलते आहे मला चार लोक ती बसची गरज होती मिळू शकते का ओके उद्या दिनांक एकोणीस मोठं कुठे जायचं नाही म्हणे ओके ओके ठीक आहे ना ओलावरून आम्ही बुक करतो सर नो प्रॉब्लेम ठीक आहे सकाळी आम्हाला नऊ वाजता गाडी लागेल संध्याकाळी पाचपर्यंत आम्ही तिकडून परत येऊ हो भरपूर सेवा दिली जाईल अशादृष्टीने आम्ही तुम्हाला कॉल केलेला आहे